ग्रामगीता ब बाबत मला बरेच कळले त्यामुळे मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मोझरी येथे जाऊन ग्रामगीता विकत घेतली ते ग्रामगीता घरी आणून वाचली आणि त्याचे अवलोकन केले त्याचे अवलोकन करीत असताना ती ग्रामगीता खेड्यातील एक व्यक्तीविषयी आणि शेतीविषयी आणि कामगाराविषयी आरोग्याविषयी आणि योगाविषयी त्याच्या समुद्र संपूर्ण अवलोकन केले आहे त्यांनी लिखाण केले आहे तुकडोजी महाराजांनी सांगितले विश्वची घर माझे घर हे सर्व नमूद करून त्यांनी जीवना उपयोगी आवश्यक त्या गोष्टी त्यामध्ये नमूद केलेल्या आहे ही ग्रामगीता आम्हाला फार आवडली आहे ती कॉपी माझ्याकडे आहे